तुम्ही भाजी विक्रेता बोलत आहात सर मी याच्यासाठी कॉल केला की आमच्या तिथे आम्ही कार्यक्रमाचा ॲरेजमेंट करत आहे तर त्या अरेंजमेंटसाठी मला काही डिशेस सिलेक्ट करायचे होता तर मला ते डिशेस बनवनण्यासाठी आपल्याकडचं भाजीपाला पाहिजे तर मला रेट्स वगरे त्याबद्दल माहिती मिळेल आता मी कसं एक डिश ठरवलेली पुरी भाजी किंवा दुसरी आहे मटकी वगैरे करायची आहे तर म मला त्याबद्दलचे रेट्स कळतील काय काय लागेल कंटेंट वगैरे आत्ताचे सध्याचे रेट्स वगेरे मिक्स भाजी ओके तर असं आहे ज्या माझं कार्यक्रमाचं बजेट जवळजवळ हजार ते दोन हजार लोकांचं आहे तर मग मला त्या पद्धतीत तेवढ्या लोकांसाठी जास्त प्रमाणात लागेल बनवण्यासाठी तर मग माझं असं मत होतं की दोन्हींपैकी माझ्या बजेटमध्ये जे ते मी सिलेक्ट करेल तर मग मला तुम्ही दोनही दोन्हीमधला डिफरनस सांगू शकता हं तर तुम्ही भाजीपाला कुठून कुठून खरेदी करता मेन तर मग त्या म्हणजे तुम्हाला ज्या रेटमधून शेतकऱ्याकडून माल मिळतो त्या रेटमधेच तुम्ही आम्हाला देणार की थोडंफार जास्त होईल आपण सर नाही तुम्ही ज्यांच्याकडून ज्यांच्याकडून भाजीपाला वगैरे खरेदी करता ते तुमच्यासाठी ट्रस्टेड आहेत का म्हणजे भाजीपाला त्याच्यावरती फवारणी नाही वगेरे असं तुम्हाला परफेक्ट त्याची गॅरंटी आहे का आणि आपल्याला सकाळी सकाळी कार्यक्रम आपल्या सकाळी नाही आहे सर संध्याकाळी ठेवलेला आहे मग आपल्याला संध्याकाळी फ्रेश व्हेजिटेबल्स कशा अवे्लेबल होतील सर तुम्ही कशा आमच्यापर्यंत पोहोचवणार सर सर असं आहे आम्ही विहलेजमध्ये राहिला आहे तर मग आमच्यापर्यंत तुम्ही पोहोच कसं करणार सर मला आपल्या भाजेपाल्याच्या रेट्सबद्दल काही माहिती समजेल हं हं

ओके सर मग असं आहे मला मिक्स भाजी बनवायची तर मग मला बटाटे वांगे आणि काही टोमॅटो पण हवे आहेत सर टॉमॅटोचे रेट्स काय आहेत ठीक आहे सर मला वांगी बटाटे आणि टोमॅटो काही पालेभाज्या पाहिजे आहेत कोथंबीर वगैरे तर तुम्ही तेवढं पार्सल करशान मी तुम्हाला ॲड्रेस देतो ओके सर मी तुम्हाला एस एम एसवर ॲड्रेस पाठवतो थँक्यू सर मला हेल्प केल्याबद्दल थँक्यू